माझ्या फील्डमध्ये मी काम करत असताना मला एक प्रोजेक्ट मिळालेला होता करायसाठी आणि तो माझा एक पंधरा दिवसांचा प्रोजेक्ट होता त्या पंधरा दिवसाच्या प्रोजेक्टमध्ये मला अंगणवाडीला व्हिजिट करायचं होतं आणि अंगणवाडीला व्हिजिट करून तेथील ज्या गरोदर माता ज्या आहेत त्यांना मार्गदर्शन करायचं होतं तर तो मला एक करायचा होता तर ते काम करत असताना माझ्या समोर काही अडचणी आणि समस्या पण आलेल्या होत्या आणि काही जे होते आव्हानं मोठीमोठी आव्हानं होती कारण की गावांमध्ये सहसा स्त्रियांना या आपल्या गरोदरपणा बद्दल जागरूकता नसते किंवा त्यांना खाण्यापिण्याच्या सवयी ज्या असतात त्या माहिती नसतात तर त्या वेळेला त्यांना समजवून सांगताना त्यांचे मार्गदर्शन करताना मला बऱ्याच अडचणी आलेल्या होत्या कारण मी जे त्यांना सांगत होते त्या घरी जाऊन पूर्ण विसरून जात होत्या आणि ते त्यांच्याच पद्धतीने त्यांचं रूटीन करत होते तर असं करताना मला जेव्हाही आढळलेलं तर ते माझ्या पंधरा दिवसाच्या प्रॉजेक्टला मला कमीतकमी मला एक ते दोन महिना लागलेला होता ते संपायला कारण की मला वारंवार त्यांचे सेशन घ्यावे लागत होते त्यांना मार्गदर्शन करावं लागत होतं आणि ते करताना काही ज्या महिला होत्या त्या खूप चांगल्या समजदार होत्या समजूतदारपणे समजून घेत होत्या सगळ्या गोष्टी आणि काही महिला ज्या होत्या त्या अगदीच अशिक्षित असल्यामुळे त्यांना भरपूर वेळा वारंवार समजून सांगावं लागत होतं तर अशा वेळेला मला बऱ्याच अडचणी येत होत्या तर मी खूप हळूवारपणे आणि प्रेमाने आणि समंजसपणे मी ती परिस्थिती हाताळलेली आणि त्यांचे मी मार्गदर्शन करून वारंवार सेशन करून मी त्यांना समजावून सांगितलेले त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सुद्धा त्यांच्या ज्या सासू होत्या त्यांचे हजबंड होते त्यांना पण मी मार्गदर्शन करत होते त्यांना पण वारंवार सांगत होते तर अशाप्रकरे वारंवार सांगितल्यामुळे त्यांना खूप चांगली माहिती पण मिळालेली आणि त्यांनी त्यांची देखरेख चांगल्या पद्धतीने केलेली आणि त्याचा रिझल्ट जो आलेला तो आम्हाला खूप चांगला आलेला जेव्हा आम्ही नंतर आमचं लास्ट सेशन जेव्हा घेतलेलं होतं चार महिन्यांनंतर तर तर त्या चार महिन्यांच्या नंतरच्या सेशनमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात होत्या आणि त्या आपलं जे त्यांचं रूटीन होतं ते खूप चांगलं आणि अक्षरशः खूप प्रामाणिकपणे ते त्यांचं रूटीन करत होते आणि त्यांच्या सोबत त्यांच्या फॅमिलीमधील मेंबरसुद्धा त्या सेशनला आलेले होते आणि त्या सुद्धा आम्हाला खूप चांगलं सांगत होते की तुमच्यामुळे आम्हाला खूप लाभ झालेला आहे तर अशाप्रकारे मला जो प्रोजेक्ट मिळाला मी तो कंप्लीट केलेला आणि जे माझ्यासमोर अडचणी समस्या आलेल्या तर त्याचा मी खूप चांगल्या पद्धतशीरपणे त्याचा सामना केलेला